स्वयंपाक करणे हे फक्त स्त्रियांचे काम नाही आहे असं मी म्हणेन कारण की स्वयंपाक हा प्रत्येक माणसाला यायला हवा आहे मग तो स्त्री आहे की पुरुष आहे लहान आहे की मोठा आहे म्हणजे अगदी लहान मुलांना यायला हवा आहे असं नाही आहे माझं म्हणणं पण स्त्री पुरुष दोघांनाही स्वयंपाक करता आला पाहिजे कारण की असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही आहे की स्त्रियांनीच स्वयंपाक करायचा आणि पुरुषांनी बाहेरची कामं करायची किंवा पुरुषांनी ते आयतं खायचं असं काही नाही आहे कंपल्सरी सो पुरुषांनाही स्वयंपाक आला पाहिजे आणि माझ्या कुटुंबातील पुरुष स्वयंपाक करतात का तर तसं माझ्या कुटुंबामध्ये माझं छोटं कुटुंब आहे माझी आई माझे बाबा माझी बहीण असे आम्ही तिघं चौघं जणं आहोत त्यामुळे माझे बाबा स्वयंपाक करत नाहीत आणि माझी आई खूप वेळा बोलते की जर आम्ही तिघी पण घरात नसू तर मग तुम्ही करायला पाहिजे पण त्यांना काय फारसा इंटरेस्ट नाही आहे स्वयंपाक करण्यात त्यांना फक्त चहा छान करता येतो त्यामुळे माझे बाबा स्वयंपाक करत नाहीत आणि बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही तिघी तिघी आहोत घरात त्यामुळे आमच्या तिघींपैकी कोण ना कोणतरी स्वयंपाक करतंच आणि मग त्यामुळे त्यांना कशी तेव्हा गरज पडतच नाही की स्वयंपाक करावा असं पण नाही मला असं वाटतं की स्त्री आणि पुरुष दोघांनाही स्वयंपाक करता आला पाहिजे आत्ताचं जे जनरेशन बदलत चाललं आहे त्याच्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने जसं स्त्री जाते आहे प्रत्येक क्षेत्रात त्याप्रमाणे पुरुषांनीही या क्षेत्रामध्ये स्वयंपाक हे मी एक क्षेत्र म्हणेन आणि त्या दोघांनाही स्वयंपाक आलाच पाहिजे जसं स्त्रिया स्वयंपाकामध्ये चांगलं आपली कामगिरी दाखवतात तसं पुरुषांनीही थोडा हातभार लावला पाहिजे आणि स्वयंपाक शिकला पाहिजे अशा प्रकारे मला वाटतं की स्वयंपाक करणं हे दोघांचंही काम आहे